जर तुम्ही आमच्या गावातील जर आवडती गोष्ट जर मला म्हास् ब् विचारली तर नदी मी सांगू शकतो आमच्या गावामध्ये नदी आहे आणि त्यानं जेव्हा पोहायला जातोच जातो त्या नदीमध्ये नदीमध्ये पोहल्यावर मला पोहण्याची पण सवय लागते आणि त्या नदीचं पाणी एवढं स्वच्छ असतं की आम पूर्ण दिवस त्या पाण्यामध्ये राहण्याचं मन करतं पूर्ण दिवस तीतून त्या पाण्यातून निघायचंच मन करत नाही एवढं ते पाणी स्वच्छ असतं आणि त्या पाण्यातील मच्छा वगैरे पकडायची मजा त्या खा प मच्छा पकडून त्या खाण्याची मजा आमचे सर्व आम्ही सर्व मित्र मै मित्रमैत्रिणी त्या पाण्यामध्ये जातो आमचा कुटुंब पण त्या पाण्या व नदीमध्ये पोहायला जातो तर ही एक वेगळीच मजा आहे तीच एक आवडती गोष्ट आहे माझ्या गावात